आपल्याला शेतीसोबत शेतीपूरक व्यवसाय जसं की कुक्कुटपालन पशुपालन दुधाचा व्यवसाय इत्यादी करता येते इत्यादी करता येते आणि आपल्याकडे भरपूरशा अशा टेक्नॉलॉजीज आहे जे की कृषी आपल्या ॲग्रीकल्चर फील्डमध्ये यूज केल्या जाते आपले कृषी उद्योग वाढवण्यासाठी यूज केल्या जाते